नाट्यसंगीताची आवड तुम्हाला कशी लागली मी शाळेत असताना गाण्याच्या स्पर्धेत मला वडिलांनी भाग घ्यायला सांगितला होता आणि त्याच्यामध्ये माझी निवड झाली आणि मी गाणं बरी म्हणते असा एक शोध अचानक लागला आणि माझी संगीत नाटकाच्या मुख्य भूमिकेसाठी पण निवड केली गेली आणि त्याच्यासाठी संगीत स्वयंवर ह्या नाटकाची जवळजवळ आठ पदं माझ्या मुख्य कृष्ण या भूमिकेसाठी मला शिकवण्यात आली माझ्याकडून बसवून घेण्यात आली आणि त्याही वर्षी नाट्यसंगीताच्या स्पर्धेमध्ये मला एक स्वयंवरमधलं पद म्हणण्यासाठी सहभागी व्हायला शाळेनं लावलं आणि मग त्याची हळूहळू नाट्यसंगीताबरोबर ओळख होत गेली बाकीच्यांची पदं ऐकत गेले त्याच्यानंतर आम्हाला नाट्यसंगीत शिकवण्यासाठी स्वयंवरातली पदं शिकवण्यासाठी जयराम शिलेदार जयमाला शिलेदार कीर्ती शिलेदार दीप्ती भोगले ही मंडळी आलेली होती आमचे संगीताचे शिक्षक पंडित वसंतराव खाडीलकर आम्हाला फार तळमळीने शिकवायचे त्याच्यानंतर मग आमचे नाट्यप्रयोग खूप यशस्वी झाले रसिकांनी दाद दिली उचलून धरले ते केशवराव भोसलेला प्रयोग झाले मग असं लक्षात आलं वडील मला म्हणाले की तू गाणं पुढे चालू ठेव आणि त्याचं रीतसर शिक्षण घे आणि मग त्यांनी मला देवल क्लबमध्ये प्रवेश घेऊन दिला संगीताच्या शिक्षणासाठी आणि तिथे अतिशय संगीताला शिकण्याला पूरक वातावरण होतं तर तिथेही मग स्पर्धांमध्ये भाग घेणं त्याच्यासाठी तयारी करणं हा प्रवास सुरू राहिला आणि नाट्यसंगीत हा एक वेगळा भाग आहे संगीतामधला मराठी संगीतामधला जे नाटकाच्या कथेच्या अनुषंगाने ती पदं बांधलेली असतात नाट्यलेखकांनी आणि त्याला संगीत दिलेलं असतं आणि गा नटच ती गाणी म्हणतात त्याला प्लेबॅक नसतो ते लाईव गायलं जातं आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं कौशल्य पणाला लागतं अभिनय पण करावा लागतो संगीत पण सादर चांगल्या प्रकारे करावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टींनी मला भूल घातली आणि मला नाट्यसंगीताची आवड निर्माण झाली